हां बोला हां ऐकू येत आहे का हां अण्णा ऐकू येत आहे ना हां अहो गेल्या महिनाभर आम्ही तुमच्याकडून दूध घेतो आहे पहिल्यांदा अगदी एक नंबरचं दूध आलं आहे आणि आता जर आम्हाला दुधात फरक काय काय जनावरं आजारी पडली का काय काय अडचण काय आली आहे बरं

बरं कारण तुमच्याकडून एकदम खात्रीचं दूध मिळणार म्हणून आम्ही घेतो आहे आणि त्यामध्ये फरक जाणवायलाय जरा म्हणून म्हटलं मुद्दाम विचारावं फोन करून तर तुम्ही काय त्याला काय खायला वैरणीत बदल म्हणजे काय घालत असता वैरणी एरव्ही बदल काय झाला बरं नाही पण मूरघास समजा तुम्ही विशिष्ट एका ब्रँडचं चांगल्या कुठल्या गोष्टीचं कोणाकडून चांगल्या माणसाकडून बा स्वत तो पिकवतो करतो अशाकडून घेताय का कुठल्या एजंटकडून घेताय काय करताय बरं मग दुसरीकडून घ्यायला मी माहिती नसलेल्या माणसाकडून

तात्पुरतं पण तसं नव्हे पण किती दिवस घालताय आणि काय झालं मी असं बाबा एकदम दुधात फरक आठ दहा दिवस घातलं बरं मग ते नव्हे मग ते तुम्ही आम्हाला कल्पना दिली नाही मग ते दूध बाबा खायला योग्य आहे का नाही घेऊ शकतो का नाही खाऊ शकतो का नाही किंवा त्यातून असा असा काय दुधावर काय परिणाम होत नाही पण ते आम्हाला कसं काय लक्षात आलं आहे मग दुधावर परिणाम होतो आहे आणि हां मग दूध नासणं म्हणा टिकणं दही व्यवस्थित न लागणं म्हणा असा काय तो कसं हां साय कमी येणे मग दुधाची चव बदलली आहे सांगण्याचा उद्देश काय तुम्ही पहिल्यापासून जे घालत होता जे आम्हाला दूध ओके वाटत होतं तसं वाटत नाही म्हणून मुद्दाम तुम्हाला म्हटलं एकदा विचारावं आमचीच पाहिली आहे अहो असं कसं होईल अहो स्वतः जाणून घातलं म्हणजे तुम्हाला कसं बोलायचं म्हणून काय जण गप्प बसले असतील एखाद वेळेस कायतरी इकडे तिकडे आपल्या भांड्याचा बी दोष असेल काय म्हणणार बघा माझं भांडं एखाद वेळेस कायतरी खराब असेल तक्रार काही नाही मग तुमच्या काय मग हे जी वेत आहे जी गाय तुम्ही काय घरात बा बनव लहानाची जी पाडीची गायची केली आहे का काय केलं म्हणजे गाईबद्दल एवढं खात्रीनं सांगता हां बरं म्हणजे आई पण तुमच्याकडे दुधाची म्हणून होती बरं मग ती पण मग आता आम्हाला हां हां काय थकवा आला ताप आला मग ते डॉक्टरना या संदर्भात ते नव्हे मला सांगा मग डॉक्टरांशी या संदर्भा तुम्ही बोलला का नाही दुधाच्या कॉलीटीत काय फरक पडतो का नाही हॅलो दूध खाणं किंवा दूध क्वालिटी वापरता येतं की बाबा लोकांना हे घेता येतं का बरं

दुधात काय फरक येत नाही पण आता मग आमच्या कसं काय लक्षात आलं आहे म्हणजे आमच्या घरात समजा दूध आणलं आहे होय मग आता आम्ही सुद्धा काय केलं आहे हॅलो दोन तीन दिवस आम्ही आज आता बबा काही असं झालं असेल आपलं भांडं खराब असेल धुण्यात काय तरी राहिलं असेल असं म्हणून एक दोन वेळा तपासलं परंतु नंतर दोन दिवसांनी लक्षात आलं की आपलं आता तुमच्याकडून आणलं दूध आणि आम्ही ठेवलं गॅसवर ते फुटाय लागलं आहे ना म्हणजे काळजी घेतली ना आम्ही त्याची म्हणून तुम्हाला फोन केला हो हां ठीक आहे ओके ओके हां ठीक आहे ठीक आहे बरं ठीक आहे नो प्रॉब्लेम ओके